जर कोणी आचारसंहितेचं उल्लंघन करत असेल पाळत नसेल तर क्रीड क्रीडा क्षेत्रातील लोक त्या व्यक्तीवर कारवाई करतात व खेळण्यासाठी बंदी घालतात व आता जर कोणी आचारसहितेचं भंग करत असेल तर त्यावर कडक कारवाई करतात कडक कारवाई करतात